योग अभ्यास केल्याने आपलं मानसिक आरोग्य सुधारते आपल्या हेल्थवर त्याचा खूप छान प्रभाव होतो हातापायाच्या नासा मोकळ्या होतात डोक्याच्या नसा मोकळ्या होतात आरोग्य आपलं खूप छान राहतं मेंदूचा विकास होतो प्रत्येक नसा आपल्या ताणल्या जातात त्याच्यामुळे आपली हेल्थ खूप छान राहते आपली कार्य क कार्य करण्याची कार्यक्षमता वाढते आणि शरीर आपलं छान राहतं योगा अभ्यास केल्यामुळे जे आपल्याला जास्त राग येत नाही राग येत असला तरी आपल्या रागावर आपण नियंत्रण करायला शिकतो आणि आल्या जशी परिस्थिती आली तसा परिस्थितीवर आपण मात करू शकतो आणि त्यामुळे आपला विकास चांगल्या प्रकारे करू शकतो